पोहे बनवायला आवडतात कारण ते खूप कमी वेळेत बनतात आणि म्हणजे जर आपल्याला जास्त लोकांसाठी आपल्याला नाष्टा बनवायचा असला तर पटकन बनतात ते म्हणून मला ते पोहे बनवायला खूप आवडतात आणि खायला खूप खायला पण खूप आवडता जो मला म्हणजे माझा आवडता पदार्थ आहे पोहे आणि कसं मग मला जर सकाळी स सकाळची शाळा जर असली तर मी माझ्या माझ्यासाठी मी टिफीनवर पोहेच नेत असते आणि म्हणजे पोहे खूप कमी वेळेत बनतात म्हणून मी पोह्या पोह्याला खूप महत्व देते म्हणून मला तो प पोहे हा पदार्थ बनवायला आवडतो